आमच्या भागात धर्माने पर्यटना पर्यटनावर एक पॉझिटिव्ह प्रभा प्रभाव पाडला आहे एक चांगला प्रभाव पाडला आहे आमच्या भागात असणारं धार्मिक पर्यटनस्थळ तळर तराळ्याची दर्गा आहे तिथं अनेक देशभरातून लोक येतात ते दर्गा बघण्यासाठी त्या दर्ग्याची एक विशेषता आहे त्या पर्यना धार्मिक दर्ग्याची एक विशेषता हे आहे की ते अरेबिक लोकांनी बांधलेली आहे आणि ते बघण्यासाठी त्याची म्हणजे कोरीव काम वगैरे सगळं एकदम ऐतिहासिक आहे आणि ते बघण्यासाठी आमच्याच भागातील नाही तर अनेक देशभरातील लोक येतात